पहिलेचा काळ खूप वेगळा होता आताचा फारसा बदल झाला आहे पण माझ्या हिशोबाने पहिलेच्या काळात जसा अभ्यास होता तो सगळ्यात कडक अभ्यास होता सगळ्यात चांगला अभ्यास होता आणि यावर्षी याच ही जो आमची पिढी आहे याचा आम्ही जो अभ्यास क्रमांक करत होतो करत आहोत आणि यापुढं पुढची पिढी जो नवीन अभ्यास क्रमांक बघेल त्यापेक्षा पहिला जो अभ्यास क्रमांक होता तो एक असा अभ्यास क्रमांक होता ज्यात जर आपण म्हनणार जुनी दहावीच बोलायचं आपण सातवी कक्षेत असताना लोक दहावी द्यायची बोर्ड्स द्यायचे माझे बाबा पण त्या काळाचे होते जेव्हा त्यांनी त्यांचं बोर्ड सातवीत असताना दिलं होतं आणि त्यांना खूप कठीण होतं हे आणि ज्या त्यानंतर हळूहळू ते दहावीपर्यंत आलं बोर्ड ते दहावीत त्यांना दीडशे दीडशे मार्कांचे पेपर राहायचे त्यात त्यांना एकतर जेवढे हवेत पासिंग मार्क्स जेवढे असतात तेवढे मिळवणंही का खूप कठीण असतं कारण की पहिले एवढा आपल्याला जो आता अभ्यासक्रमांक आहे आणि जो आपल्याला आता सुखसुविधा आहेत पहिले त्या नव्हत्याच त्या सुखसुविधा कोणालाच भेटल्या नाही आहेत जे तेव्हा साठ नव्वद ऐंशीच्या काळात जे ज्यांनी शिक्षण घेतलं आहे शिक्षण केलं आहे ते आत्ता जे त्यांची मेहनत आहे ती सफल झाली माझ्या हिशोबानी त्यांनी खूप कष्ट केलं होतं अभ्यासाच्या बाबतीत आणि आत्ता खूप सुधारणा झाली आहे आणि आत्ता जे सगळया जो गोष्टी आहेत पोरांसाठी शिक्षकांसाठी शिक्षक आणि वि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप सोपी आहेत सरळ आहेत त्यांना खूप चांगले चांगले सी रिसोर्सेस आहेत जे हेल्प करतात चांगले चांगले ट्युशन्स आहेत क्लासेस आहेत अगोदरच्या काळात हे नव्हतं पण त्या काळामधे एक एकाग्रता होती एक जिद्द होती एक मेहनत होती आत्ताच्या काळातही ते आहे पण त्या काळापेक्षा आत्ताच्या काळात खूप कमी आहे